ऑनलाइन शॉपिंग करायला मला फार आवडते तर मी भरपूर काही असं सामान ऑनलाइन शॉपिंगवरून मागवलं होतं तर त्याच्यामध्ये मला एवढं छानछान कमी पैशामध्ये छान वस्तू मिळाल्या तेव्हा तेव्हापासनं मग मी ऑनलाइनच मागवायला लागले तर ऑनलाइनमध्ये मी टॉप कुर्तीज वगेरे असं भरपूर काही सामान मागवलं तर मला त्याची क्वालिटी पण छान वाटली आणि खूप असं मला ऑनलाइनच घ्यावंसं वाटलं त्याच्यामुळे मी शक्यतोवर ऑनलाइनच घेते